आपण आर्थिक चॅनल बघतो प्रत्येक ठिकाणी चॅनल टी व्ही आहे मग त्या टी व्ही चॅन बघून मग ए पी बी माझा पुन्हा जी चोवीस तास नाईन्टीन टी व्ही आशा बातम्या शासनाने स्कीमा काढलेल्या आहेत ते आपल्याला माहिती पडतं पडतात नंतर वर्तमानपत्रातून लोकमत आहे पुण्यनगरी आहे पुन्हा

रेडिओ आहे नंतर पुन्हा आकाशवाणीचे केंद्र एफ एम सुद्धा त्यांनी माहितीसुद्धा आपल्याला पुरवली जात आहे नंतर त्यासाठी आपण सक्षम राहण्यासाठी वर्तमानपत्र टी व्ही टीव्हीच्या बातम्याच्याद्वारे नंतर आपल्यालासुद्धा माहिती पुरवली जातात ह्या बातम्या नं कळून आपण सक्षम तयार आहात असं आम्हाला वाटत आहे